जसंसा चिकन जर बनवायचं असेल तर मला चिकन तयार करण्यासाठी चिकन स्वच्छ धुऊन बाजूला ठेवतो कांदा कापून ठेवतो आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बाजूला ठेवतो पाव किलो दही लागतं मला त्याच्यानंतर गरम मसाले सगळे तयार ठेवतो टॅमेटोची पेस्ट तयार ठेवतो तेल तेलामध्ये खडा मसाला टाकून आपल्या चिकनला दही आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लाऊन ठेवलेलं असतं ते मी तेलात टाकतो कांदा चांगला भाजल्यानंतर सगळे मसाले आणि चिकन एकत्र चांगलं शिजवून घेतो न पाणी घालता वाफेवर आणि त्या वाफेवर शिजलेल्या अ चिकनची चव अतिशय सुंदर असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण संपूर्ण चिकन शिजत आल्यानंतर मी पुन्हा एकदा गरम मसाला आणि तिखट वरून टाकतो ज्या गरम मसाला फक्त वासासाठी वापरला जातो ही एक माझी वेगळी टॅक्ट आहे जसं मटण पण करताना मी मटणासाठी लागणारे सगळे मसाले वेगळे काढून ठेवतो तेल कापलेला कांदा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि टॅमेटोची पेस्ट गरम मसाले आणि माझं कोल्हापुरी तिखट कांदा आणि तेलामध्ये कांदा टाकून मग आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून मटण फक्त आधी शिजून घेतो शिजून घेतलेलं मटण दोनतीन शिट्ट्या काढून बाजूला ठेवतो थोडंसं थंड होईपर्यंत त्याच्यानंतर तेलामध्ये कांदा खोबरं लसूणची अ एक पेस्ट केलेली असते सुकं खोबऱ्याची ती टाकतो त्याच्यानंतर तो चांगला मसाला भाजल्यानंतर गरम मसाला आणि तिखट टाकतो त्याच्यानंतर आपण जे शिजवलेलं मटण आहे ते त्याच्यात टाकतो आणि त्यालासुद्धा पाणी न घालता अतिशय चांगल्या येच्यावर चांगलं उकडून किंवा शिजवून घेतो त्याची अप्रतिम चव येते आणि पुन्हा एकदा वास येण्यासाठी आपल्याला वरून गरम मसाला घालायला लागतो मच्छीचं जर म्हणाल तर मच्छीसाठी मी मच्छी स्वच्छ धुऊन बाजूला ठेऊन देणार त्याला लिंबू लाऊन मॅरीनेट करायचं त्याच्यानंतर ओलं खोबरं कांदा आणि टॅमेटो हे एकत्र बारीक करून घेतो आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं जिरं त्याच्यात टाकून तेलामध्ये हा मी केलेला मसाला तिखट हा चांगला टाकून वाफवून घेतो चांगलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात मच्छी टाकतो थोडंसं पाणी टाकून आधण ठेवतो आणि ते चांगलं उकळण्याचा प्रयत्न करतो चांगलं उकळून झाल्यावर मच्छी त्याच्यात शिजली की मच्छीचं पूर्ण त्याच्यात अर्क उतरल्यानंत पुन्हा एकदा वरून गरम मसाला टाकतो वासासाठी थोडंसं आंबट किंवा कोकम टाकतो आणि ही माझी रेसिपी अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली होते